नमस्कार लँडलाईन बिलिंग विभागाशी संपर्क साधला गेलेला आहे का मी धाराशिव जिल्ह्यामधून बोलत आहे माझा बिलिंगचा आधीचा जो पत्ता आहे तो आता कालबाह्य झाला आहे पूर्वीचा पत्ता हा तांबरी विभाग होता आणि आत्ताचा नवीन पत्ता हा आदर्शनगर आहे त्यामुळे पु जुना जो पत्ता आहे त्या पत्त्यावरतीच माझे सर्व बिलिंग जात आहे परंतु जुन्या पत्त्यावर पाठवण्यात आल्यामुळे मला ते बिल भरता येत नाही आहे भविष्यामध्ये ही समस्या टाळण्यासाठी मला माझा नवीन पत्ता हा जुन्या पत्त्याच्या जागी द्यायचा आहे कृपया माझा जुना पत्ता रद्द करून माझा जो नवीन पत्ता धाराशिव जिल्ह्यातील आदर्शनगर हा आहे तो पत्ता अपडेट करण्याची माझी विनंती आहे